माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत ज्ञानोबांची तुकयांची मुक्तेशांची जनाईची माझी मराठी चोखडी रामदास शिवाजींची खरंच मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे मराठी भाषेतले शब्द हे खूपच रोचक आहेत जसं की आता साधा टाय हा शब्द असेल तर टायला मराठीमध्ये म्हणतात कंठ लंगोट फ्रीज म्हणायचं असेल तर फ्रीज न म्हणता मराठीमध्ये शीतकपाट असा शब्द आहे कारण फ्रीज हे एक प्रकारचं कपाट आहे पण ते कपाट जे आहे ते थंड आहे म्हणून त्याला शीतकपाट असा शब्द आहे म्हणी सुद्धा खूप रोचक आहेत जसं की कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच म्हणजे एखादी व्यक्ती तिचा स्वभाव काही केला तरी बदलत नाही हे इतकं साधा संदेश आहे पण तो इतक्या रोचक पद्धतीनं मराठी भाषेतली म्हणच देऊ शकते अशा अनेक म्हणी आहेत जसं की खूप लोकांना बडेजाव करायची सवय असते पण रियलमध्ये सत्यात वास्तवामध्ये ते काहीच नसतात असं जर म्हणायचं असेल तर नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा अशी एक छान म्हण आहे म्हणजे सोनूबाई नाव आहे असं वाटतं की तिच्याकडं सोनं असेल बट हातामध्ये तिच्या वाळा आहे आणि तो पण कथलाचा तर अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या म्हणी सुद्धा या आपल्या मराठी साहित्यामध्ये आहेत त्याच्यानंतर दगा देणे अशा प्रकारचे वाक्प्रचार सुद्धा आहेत तर तिने मला दगा दिला अगदी दोनच शब्दांमध्ये हा वाक्प्रचार आहे की दगा दिला पण खूप मोठ्या मोठ्या श गोष्टी ज्या इंग्रजीमध्ये आपण हार्टब्रेक वगैरे म्हणतो त्यापेक्षा दगा देणे हा वाक्प्रचार अगदी छोट्या शब्दांमध्ये अगदी सोप्या शब्दांमध्ये खूप काही सांगून जातो त्यामुळे मराठी भाषा ही वाचणाऱ्याला म व ऐकणाऱ्याला खूप रोचक वाटते कारण मराठी ही बनताना देवनागरीतूनंच बनलेली आहे तशी हिंदी आणि जो हिंदी वाचू शकतो तो थोड्या दिवसांनी मराठीही वाचू शकतो तर अशा प्रकारची ही जी मराठी आहे या मराठी भाषेची जेव्हा आपण नोंद घेत असतो तेव्हा त्याच्यामधले अनेक शब्द हे आपल्याला भावत असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे यमक आहेत त्याच्यानंतर अलंकार आपण जेव्हा म्हणतो तर अलंकार सुद्धा दोन प्रकारचे आहेत एक अलंकार म्हणजे आपण जे घालतो ते अलंकार असतील ज्याला आपण दागिने म्हणतो ज्वेलरी म्हणतो पण दुसऱ्या प्रकारचे अलंकार हे सुद्धा मराठी साहित्यामध्ये आहेत मराठी व्याकरणामध्ये आहेत ज्याच्यामध्ये मग अर्थालंकार असेल किंवा उपमा अलंकार असेल उपमा अलंकारामध्ये सुद्धा उपमान आणि उपमेय असे शब्द आहेत म्हणजे ज्याची ज्याच्याबरोबर तुलना केली हे कळण्यासाठी उपमा उपमेय आणि उपमान अशा प्रकारचे शब्द मराठी भाषेमध्ये वापरले गेलेले आहेत की जे आपण इंग्रजीमध्ये सिमिली हा शब्द वापरू पण जेव जी सर उपमा किंवा उपमेय उपमान या शब्दांना आहे ती सर या इंग्रजीमधल्या सिमिलीला नाही त्यामुळं इंग्रजी भाषेमधले अनेक शब्द हे वाटताना अवघड वाटतात पण तेच जेव्हा आपण मराठी भाषेमधले शब्द बघतो ते कधी सुलभ वाटतात कधी सोपे वाटतात आणि जेव्हा ते सोपे नसतात तेव्हा मात्र ते रोचक असतात त्यामुळं मराठी भाषा ही वाचणाऱ्याला ऐकणाऱ्याला ही नेहमीच खूप छान वाटत असते